आ हॅलो काका काका तुम्ही कुठे आहात तुमचं मेसेज आला की तुम्ही कधीपासून पोचले आहे पण मला दिसतच नाही तुम्ही

कुठे हो मी त्याच स्पॉटवर थांबली आहे जे स्पॉट लोकेशन दिलं आहे तुम्हाला तिकडेच थांबले मी पण तुमचं ऑटो नाही दिसत आहे मला तुम्ही कुठे आहे एक्झॅक्टली अहो काका तुम्ही क रोड क्रॉस केलं तरी का पलीकडेच थांबल्या तुम्ही हो हो ब्रिजकड ब्रिजचं अलीकडे आहे मी हो काका तसंच लोकेशन दिलं आहे ना

ते स्वी श्री स्वामी समर्थ मेस आहे ना तिकडे आहे आम्ही हो तिथेच थांबली आहे हो हो हो आता इकडे एक मोठी ट्रक पण आली आहे तुम्हाला कळणार दिसते का तुम्हाला हॅलो हॅलो काका एकू येतं आहे का हां हो हो मी इकडेच उभी आहे

हो हो होय हो हो हो हो नाही नाही नाही मी थांबते ठीक आहे चालेल चालेल चालेल तुम्ही या सावकाश या अच्छा अच्छा नाही नाही इकडे श्री स्वामी समर्थ मेस आहे तिथेच उभी आहे मी हो हो हो नाही तुम्हाला दिसणार एक मोठी लाल कलरची ट्रक आली आहे हो हो हो हो हो आहे आहे

हो नाही नाही नाही जे लोकेशन दिले तिकडेच थांबले आहे मी नाही नाही नाही नाही प्लीज प्लीज प्लीज हो हो सावकाश या सावकाश या चालेल चालेल थांबते थांबते होय होय हो हो हो या या